माझं गाव सांगली जिल्ह्यातील शेगाव आहे जिथे बरीच पिके घेतली जातात उदाहरणार्थ गहू बाजरी सोयाबीन ऊस आणि काही बागायत शेतीही आहे जिथे पेरू डाळिंबं आणि द्राक्षं ही पिके घेतली जातात बदलत्या हवामानाचा सांगली या भागावर भागातील शेतीवर विविध प्रकारचे परिणाम होतात जसं की पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पिकांना आवश्यक तेवढा पाणी पुरवठा मिळत नाही त्यामुळे उत्पादन कमी होत आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीही येत आहेत तापमानात वाढ झाल्यामुळे पिकांचे जीवनचक्र वेगाने पूर्ण होते उष्णतेमुळे मातीतील आर्द्रता कमी होते ज्यामुळे पिकांना पाणी कमी मिळते पाऊस कमी पडल्यामुळे आणि तापमान वाढल्यामुळे मातीतील आर्द्रता कमी होते त्यामुळे मातीची गुणवत्ताही खालावते सांगली भागातील शेतकरी बदलत्या हवामानामुळे आलेल्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी विविध उपाययोजना करतो जसं की शेतकरी कमी पाण्यावर तग धरणारे पिके घेतो आणि जलद प परिपक्व होणारे पिके घेतो उदारणार्त बाजरी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन फवारणी सिंचन यांचा अवलंब करतो यामुळे पिकांना आवश्यक तेवढेच पाणी मिळते आणि पाण्याची बचतही होते पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेतकरी शेततळी बांधतो रासायनिक खतांचा वापर कमी करून मातीची गुणवत्ता सुधारतो बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळण्यासाठी शेतकरी कृषी विमा योजनांचा लाभ घेतो या सर्व उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याच घेण्यात मदत होते त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढते